नमस्कार मला आपल्या इमारतीमध्ये स्टारटपसाठी जागा भाड्याने हवी आहे परंतु तिथे सध्या विजेचं कनेक्शन नाही त्यामुळे मला विजेचं कनेक्शन आवश्यक आहे त्यामुळे आपण जी प्रक्रिया वीज कनेक्शनसाठी सुरू करायला हवी ती कृपया तात्काळ सुरू करा जेणेकरून मी माझं स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी सर्व गोष्टी मला वेळेवर उपलब्ध होऊ शकतात मी जे आपण जागा भाड्याने देणार आहात त्यासाठीच्या भाडेपट्टीच्या जागेसाठी आणि जे काय आवश्यकता असेल ती मी पूर्ण करण्यास तयार आहे त्यामुळे आपण इमारतीमध्ये जर कुठे इलेक्ट्रिसिटीचं मीटर असेल तर तिथून मला वीज जोडणी मिळाली तरी चालेल किंवा ह्या सर्व गोष्टी लवकरात लवकर जर पूर्ण झाल्यात तर तशीही गोष्ट झालेली मला चालू शकेल परंतु तिथे मी माझा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कार्यालयीन जागेमध्ये वीज जोडणीची व्यव व्यवस्था आवश्यक आहे आणि ती तुम्ही कराल अशी मला आशा आहे धन्यवाद